सध्याची परिस्थिती किंवा काळ बघता असं दिसतं की शिक्षण हे प्रत्येकाने घेतले पाहिजे कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करणं आवश्यक आहे जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोच्च पदवी घेतली पाहिजे त्यासाठी शासनाने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शाळा उपलब्ध करून दिलेली आहे शिक्षणासाठी शिक्षण हे वेगवेगळ्या प्रकारे घेता येऊ शकतं त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत शासन त्या संंबंधी सहकार्य प्रत्येक व्यक्तीला करत आहे सध्या शिक्षण हाही एक हक्क कर्तव्य आहे असं आपण म्हणू शकतो कारण कायद्यानी प्रत्येकानं शिक्षण घेणं हे कायद्यानी सक्तीचं केलेलं आहे त्यामुळे शिक्षण हे प्रत्येकानं घेतलं पाहिजे शिक्षणामुळं प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो परिणामी त्या त्याला आर्थिक स्थैर्य याच्यामधून लाभू शकतं आणि याच्या माध्यमातून देशाचा विकास होऊ शकतो त्यामुळे शिक्षण ही काळाची गरज आहे प्रत्येकानं शिक्षण घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं